हॅलो अगं सुशिला सुशिला सुशिला बोलते ना अगं मी फोन अशासाठी केलेला तू आता ह्यावेळेला भाजी काय पाठवल्यास तर जरा थोड्याशा जरा नीट नव्हत्या केलेल्या होत्या पाठवल्यास त्या मी तुला सांगितलंय ना की मला भाजी सगळ्या निवडून आणि साफ करून पाठवत जा म्हणून कळलं ऐक नाही गं हो पण हे बघ आणि आणि दुसरं एक काय माहीत आहे का आत्ता भाज्या काही चांगल्या असतात पण टॉमेटो वगैरे पण त्याच्यात जे पाठवतेस ना थोडेसे पिकलेलेच पाठवत जा कच्चे असले का मग ते परत लवकर खराब होतात फ्रीजमध्ये डायरेक्ट ठेवता नाही आणि दुसरं मला एक महत्त्वाचं सांगायचं होतं सुशिला की बघ तुझं ना गेल्या महिन्याच्या ब ब म्हणजे तू मला जे बिल पाठवलंस गेल्या महिन्याचं ते आणि ह्या महिन्याचं बिल ह्याच्यात खूप फरक आला आहे गं एवढं काय वाढवून पाठवलं आहेस खूपच आलं आहे हे बघ पण तरीही तरी तू मला असं वाटतं काय माहीत आहे का हे बघ तू म्हणालीस ना तू म्हणालीस म्हणून मी तुला स दर महिन्याचे देते कारण तुला बरं पडतं म्हणून ऐक ऐक ऐक मी बोलते आहे ऐक ऐक जरा एक मिनिट तू तू तू मला म्हणालीस काय की मला रोजचे रोज देत जाऊ नका तुला रोजचे रोजच देणार होती पण तूच म्हणालीस की महिन्याचे मला द्या बरं पडतं मग मला भिशीच्या भरायला लागतात वगैरे हो पण पण मला एकदम ह्या महिन्यात जरा खूपच जास्त वाटलेत आम्ही इन मीन दोन माणसं ऐक गं ऐक ना माझं पूर्ण ऐकून घे मग तू बोल दोन इन मीन दोन माणसं त्यांना असं किती लागणार आहे मग मी बाहेरच्या रेडीमेडच भाज्या केलेल्याच विकत आणीन ना आता बोल आता बोल हां पण तरी तू एकदा तू ऐक ना तू मी तुला दोन्ही बिलं पाठवते ऐक ना ऐक ना जरा दोन्ही बिलं पाठवते जरा बग काय असेल तर पुढे मागे झालेलं एकदा बघून घे मी तुला काही म्हणत नाही रोज नेहमीचीच आहेस हे बघ नेहमीचीच आहेस मग त्याच्यात वाढवले असशील तू काही तरी तू मला सांगूच नकोस त्याच्यात वाढवलेशील तू बघ बरं मी आता ठेवते जरा गडबडीत आहे गडबडीत आहे हे मी ठेवते आत्ता हां चालेल बाय बाय ठेवते चल